नमस्कार काय म्हणता कसे आहात मी पण मजेत अरे वा सुंदर घेतली की स्कूटर आम्ही सुद्धा परवा घेतली ना स्कूटर हो खूप छान आहे ना हो आमच्या पिंकीला कॉफी कलरच आवडतो त्याच्यामुळे कॉफी कलरचीच स्कूटर घ्यायची होती आम्हाला वापरलेली का होईना पण घेतली खरी खरं तर नोंदणीसाठी कागदपत्रे सादर केली आहेत पण तेव्हापासून काही संपर्कच झाला नाही आहे काय खरं तर मला चिंता वाटते आहे की म्हणजे काय नोंदणी अर्जाचं काय झालं असेल काय नाही काय माहीत हं हो का मग तुम्ही काय केलं तुमचं पण झालं ना अच्छा अच्छा ऑनलाईनच करता येतं का बरं बरं हो नंबर तर दिला आहे खरं तर त्यांनी काहीतरी पण त्या नंबरचं काय करायचं मला काही कळलं नाही बरं बरं वाहनसेवेद्वारे त्या आमच्या स्कूटरच्या स्थितीचा मागोवा घेता येतो का बरं बरं नाही पण हे त्यांनी सांगू नाही का आधी सांगायला पाहिजे की नाही बरं त्यांनी काही हरकत ना तर तुमच्याकडून कळलं पण खरं तर त्यांच्याकडून हा संवाद होत नाही ह्याचा फारच आम्हाला खूप खंत वाटते याची चालेल मी करते तुम्ही मला ते पाठवू शकाल का हो हो धन्यवाद